तसे तर प्रत्येक सण उत्सवाला धार्मिक सांस्कृतिक महत्त्व आहेच ऋतूप्रमाणे आपण उत्सव साजरे करतो तसेच नैसर्गिक आणि वैज्ञानिक महत्त्व देखील आहे मराठीमध्ये तिथीला विशेष महत्त्व आहे मराठी महिन्यात दोन वेळा तिथी येतात या तिथ्या सर्वाधिक मानल्या जातात तसेच तिथीपेक्षा काही तिथीला खूप महत्त्व असते आणि कोणत्या तिथी कोणत्या महिन्यात कोणते सणउत्सव साजरे करायचे याचे नैसर्गिक कारण देखील सांगते म्हणून प्रत्येक तिथीला हिंदू आणि मराठी रीतिरिवाजानुसार साजरे केले जाते माझ्या माहितीनुसार मराठी माणूस पंचांगानुसार सुरु होणाऱ्या पहिल्या सण म्हणजे चैत्र महिन्यात येणारा गुढीपाडवा याला जास्त महत्त्व आहे कारण या सणापासूनच सर्व सणांची सुरुवात होऊन वर्षाची देखील सुरुवात होते म्हणून तिथीनुसार येणारे सर्व सण उत्सव हे मराठी माणूस आणि पंचांगानुसार येणाऱ्या सणांनासुद्धा देखील महत्त्व देतात